हो मी चित्रपट पाहतो ना मला कौटुंबिक आणि विशेषताः रोमॅनटिक हलके फुलके चित्रपट आवडतात मला विशेष अभिनेतेेची आवड म्हणजे रितेश देशमुख अजय देवगन गोविंदा रितिक रोषन टायगर श्रॉफ आणि मला लहानपणापासनं म्हणजे तरुणपणापासनं मला एक विशेष आवडीचा हिरो म्हणजे अमिताभ बच्चन मला बॉलिवूड सिनेमा मला आवडतात मला हॉलिवूड सिनेमे आवडत नाहीत मी फक्त बॉलिवूड आणि मराठी सिनेमे पाहतो